हॅलो हां क्वालिटी चिकन शॉपमधून बोलताय का

आपल्याकडे अवेलेबल चिकन आणि मटन दोन्ही असते ना नाही नाही बोल शे मेंढीचं मटन नाही हवं आहे शेळीच्या मटनाचा काय रेट आहे बकऱ्याचं आपला किंमत काय आहे त्याची अच्छा सातशे वीस रुपये किलो आणि एकावेळी आपल्याला जास्त मटन लागत असेल तर मिळेल मला तसं बारा किलो हवं होतं हां वाढदिवसाच्या पार्टीसाठी हवं होतं दोन दिवसानंतर रविवारला

हा हा शिरगावमध्ये आता तुम मला कुठून घ्यावं लागेल म्हटन का तुम्ही घरपोच आणून देता प्रत प्रत्येक किलो मागे का एक्स्ट्रा फक्त दोनशे रुपये वर दोनशे रुपये ना हां ठीक आहे मला वाटलं प्रत्येक किलो मागे का काय गावरान मध्ये असेल तर खूप चांगलंच

नाही जेवढं कोवळं असेल तेवढं चांगलं राहील जास्त पण मोठं नको हां आणि बाकी पेमेंट आपलं पैसे वगैरे द्यायचं तुमच्याकडं ऑनलाईन सुविधा आहे का कॅशच आहे चालेल चालेल चिकनमध्ये आपल्याकडे कोणकोणत्या आहेत अच्छा गावठी कोंबड्या आहेत का आपल्याकडे ठीक आहे अच्छा अच्छा आणि आपले शाखा कुठे आहे रत्नागिरीमध्ये आपले दुकान अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद मी तुमा हो चालेल